मी तुमच्या इथून पिझ्झा मागवला होता आणि नेहमीच तुमच्याकडून मी पिझ्झा मागवते तर पिझ्झा लवकर वेळेत मला पोचतो घरी पण ह्यावेळेस पिझा मिळालेलाच नाही आहे मला पोचलेलाच नाही आहे आणि त्याला खूप वेळ झाला म्हणून मी तो पिझाची ऑर्डर कॅन्सल केली ऑर्डर कॅन्सल करूनही खूप वेळ झाला तरी मला पी माझे रिफंड काही दिलेले नाही मिळालेले नाही आहेत मी ॲमेझॉन पेवरून केलं ऑर्डर केली होती तर मला माझं रिफंड मिळण्यासाठी अजून काय करावं लागेल किंवा कुठं विचारावं लागेल किंवा काय करावं लागेल हे मला सांगा नाहीतर म माझी ऑर्डर कॅन्सल आहे त्यामुळं माझे रिफंड मला माझ्या खात्यात जमा ताबडतोब करा